शेतकऱ्यावर कसा परिणाम होतो ही तुम्हाला मी सांगतो शेतकरी शेती करतात आणि तेह्ला बाहेरगावी काहीकाही खेड्यापाड्यावरती तेह्ला गाड्याची सुविधा नसते तर ते बैलगाडीन बैलगाडीचा वापर करतात त्या बैलगाडीने ते बाहेत मोठ्या बाजारात येता मोंढ्यामधे येतात आणि तिथून गहू तांदूळ कुळीथ मका अशा डाळ हरभरा याची शेती करतात उन्हाळ्यामधे ते कडधान्य पीक काढतात आणि बरसातमधे सोयबिनचं हे पीक काढता आणि त्यांना हा सामाईन नेण्यासाठी बाजारात जातात आणि त्यांना भाव जास्त भेटत नसल्यामुळे त्या शेतकऱ्यावर परिणाम होता